माझ्या परिवारामध्ये तर कोणी मुकबधिर नाही पण आमच्या एका आम्ही एका अपारमेंटमध्ये राहतो तेव्हा तिथे एक दादा मुकबधिर आहे त्याला काहीच कळत नाही त्याला खूप प्रकारच्या अडचणी येतात जसे की त्याला नीट ऐकू येत नाही बोलता येत नाही त्यामुळे मला असे वाटते की अशा लोकांसाठी आपण वेगवेगळ्या सुविधा उपलब्ध करून दिल्या पाहिजेत त्यासाठी दृष्टी ज्यांना दृष्टी नसते त्यांच्यासाठी आपण ब्रेल लिपीचा वापर जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोचवला पाहिजे ज्यांना ऐकायला येत नाही त्यांच्यासाठी ऑडिओ रेकॉर्डिंगसा सारख्या सुविधा सु सुविधा दिल्या पाहिजेत व्हील्स व्हीलचेअर उपलब्ध करून दिली पाहिजे स्क्रीन रीडर ही यंत्रणा ॲडॅप्टिव्ह टेक्नॉलॉजी उपलब्ध करून दिलीसाठी दिली पाहिजे मदतीसाठी नेहमी कर्मचारी ठेवले पाहिजे परत जेव्हा त्यांना गरज असते तेव्हा आपत्कालीन स्थितीमध्ये त्यां त्यांना लगेच आपल्याला संपर्क साधता येईल अशी कोणती तरी यंत्रणा त्यांच्याजवळ ठेवली पाहिजे